मला विविध प्रकारच्या फिश पाळणे फार आवडते कारण फिश पाळणे हा घरा घरी आपण कुठले प्राणी पाळण्याच्या दृष्टीने अतिशय सोपा सोपा शौक असल्या चं मला असं वाटतंय फिशचे वेगवेगळे प्रकार आहेत ऍ अँगलफिश मौली फिश गप्पी मासे तसेच यापेक्षा अजून इतर व्ह गोल्ड गोल्डफिश वगैरे भरपूर तुम्हाला याच्यामध्ये व्हरायटी पाहायला मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या फिश पाळू शकता आणि काही दिवसानंतर तुम्ही त्या चेंज पण करू शकता काही रिप्रोडक्टिव्ह फिश असल्यामुळे तुम्ही त्याचं काही दिवसांनी व्यवसायात सुद्धा रूपांतर करू शकता बऱ्याचशा फिश पाळल्यामुळे तुमच्या घरातील डास कमी होण्यास मदत होते तसेच डेंग्यू आणि मलेरियापासून तुमच्या परिवार तसेच आजूबाजूच्या परिसराचे संरक्षण करण्यास मदत होते फिश पाळणे या प्रकारामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्यांना फिरवून आणणे किंवा अशा प्रकारचे कुठलेही त्यांच्या सोबत एंगेज न राहता तुम्ही अतिशय छान प्रकारे त्यांचं संगोपन करू शकता तुम्ही त्यांना फक्त दोन टाईम फिश फूड देणे त्यांच्या प त्यांचे पाणी स्वच्छ ठेवणे पाण्यातल्या ऑक्सिजनची मात्रा व्यवस्थित उपलब्ध करून देणे फक्त या काही गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित पाळल्या तर तुमचं फिश पालन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं मला वाटतं आणि पाळीव प्राण्यांमध्ये दिसायला पण त्या फार सुंदर दिसतात एक तुमच्या घरामध्ये एक शोभेची वस्तूचे सुद्धा ते फिशपॉट तुमचा काम करतो त्याच्यामुळे फिश संगो पाळणे हा पाळीव प्राण्यांमधला प्रकार मला फार आवडतो